हॅलो मला स्मार्ट टी वी घ्यायचा होता माझा जो टी वी आहे तो जरा जुनं मॉडेल आहे त्याचं तर मग म्हटलं तो दयच आहे बायबॅक करायचा आहे आणि मग त्याच्या बदल्यात मला नवीन स्मारक टी व्ही खरेदी करायचां आहे आणि त्यासाठी मला आपल्याकडची जी किंमत आहेत स्मार्ट टी व्ही ची जी सगळी काही रेंज आहे त्याची मला माहिती पाहिजे होती आनि ही वेबसाईट जी आहे ती मला माझ्या मुलाने सांगितलेली आहे आणि ही वेबसाईटवर वेगवेगळ्या ऑनलाईन दुकानांमध्ये मी याची किंमती बघत आहे तर यल जी व्हिडिओकॉन क्राऊन अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे टी व्ही मी बघितलेले आहेत आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे तो सोनी कंपनीचं स्मार्ट टी वी आहे परंतु त्याची किंमत जी आहे ती इतरांच्या तुलनेत खूपच जास्त आहे त्यामुळे मला त्याची जी साईज आहे ती कमी करावी लागेल आणि छोटी घ्यावी लागेल परंतु दुसऱ्या वेबसाईटवर मी जाऊन आता बघितलेलं आहे आणि तिथे जरा ऑफर्स मला जास्त दिसत आहेत किंवा मग सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा जे सण आहेत गुढीपाडवा असेल किंवा मग दिवाळी असेल अशा सणांच्या वेळेस काही विशेष ऑफर्स या दुकानांनी दिल्या जातात आणि त्यावेळेस मी त्या खरेदी करावं असा मी निर्णय सध्या घेत आहे कारण सध्या कुठल्याही ऑफर कुठल्याही वेबसाईटवर नाहीये कुठल्याही ऑनलाईन दुकानामध्ये नाहीये आणि व्हिडिओकॉनचा मला टी व्ही चांगला वाटतो स्क्रीन भरपूर मोठी आहे परंतु सोनी आणि एल जी यांच्या तुलनेमध्ये मला त्याची क्लियारिटी जी आहे स्पष्टता आहे ती कमी वाटते त्यामुळे परंतु स्क्रीन मोठी मिळत असल्यामुळे मी व्हिडिओकॉनच्या मॉडेलला जास्त पसंती देते माझ्या घरच्या सगळ्या लोकांनाही तेच तेच मॉडेल आवडलेलं आहे परंतु आमच्या मैत्रिणींना मात्र वाटतं की मी सोनीचाच स्मार्ट टी व्ही घ्यावा तर अशा दोघांच्याही मताचा मी विचार करणार आहे किंमत आणि वस्तूचा दर्जा या दोन्ही गोष्टी बघायला लागणार आहे दर्जा आणि किंमत यांचा एक सुवर्णमध्य साधून मला ही खरेदी करायची आहे आणि तत्पूर्वी मी प्रत्यक्षात दुकानांमध्येे जाऊनही याचे किमती बघणार आहे आणि नंतर मी ठरवणार आहे जर प्रत्यक्षात खरेदी केल्यानंतर किती पैसे वाचणार आहेत ऑनलाईन खरेदी केल्यानंतर मला काय फायदा होणार आहे या सगळ्यांचा सारासार विचार करून कुठला स्मार्ट टी व्ही घ्यायचा हे आम्ही घरी चर्चा करणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही एक निर्णय घेऊ आणि त्याचप्रमाणे काही सेकंड जे वस्तू आहेत जुन्या वस्तू त्याही काही ऑनलाईन दुकानांमध्येे आम्हाला दाखवल्या गेलेल्या आहेत आणि बायबॅकची किंमत आहे ती आम्हाला जिथे चांगली मिळेल अशाही दुकानाचा आम्ही विचार करणार आहेत आमचा आ जो जुना टी व्वी आहे तो अगदी व्यवस्थित सुरू आहे फक्त ते मॉडेल जे आहे ते जुनं असल्यामुळे आता ते घरामध्ये सूट होत नाही नवीन घरामध्ये आणि त्यामुळे त्याला जागा जास्त लागते शिवाय ते दिसायलाही ऑड दिसतं सगळ्या घराचं जे इंटेरियर आहे ते आधुनिक पद्धतीचं असल्यामुळे तिथे या टी व्ही साठी जागा नाहीये आणि त्यामुळे आता स्मार्ट टी व्ही घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा टी व्ही दुसऱ्या रूममध्येेही ठेऊ शकत नाही कारण दुसऱ्या रूम चा जो एरिया आहे जागा आहे तीही कमी पडते आणि त्याच्यामुळे तो टी व्ही बायबॅक करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि बायबॅकमध्ये आम्हाला चांगली किंमत देण्याबद्दल एक दोन दुकानदारांनी सांगितलं हो तं तर आम्ही त्यांच्याकडेही चौकशी करणार आहोत आणि आनखीन वेगवेगळ्या कुठल्या कंपनीज आहेत साईज आहेत आणि त्याच्या किंमती कशा आहेत त्याच्यावर काय ऑफर्स आहेत यासाठी पुन्हा एकदा मी या वेबसाईटवर येऊन पुन्हा एकदा वेळ असताना चौकशी करणार आहे आणि त्यानंतर बघू कुठला स्मार्ट टी वी घ्यायचं आहे मुलांच्या मताचा विचार करून आता हे घ्यावं लागेल कारण मुलांना या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत ची जी माहिती आहे ती त्यांची अपडेट असते ते अपग्रेड असतात त्यांना याबाबतीतची जी माहिती आहे ती जास्त असते आणि त्यामुळे ते व्यवस्थित सांगू शकतात कुठले कुठले फीचर्स त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये असायला पाहिजे हे त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजतं किंवा चांगल्या पद्धतीने ते त्याचा अभ्यास करतात तो त्यांच्या आवडीचा एक विषय असतो आणि मग सहजिकच आहे की मुलांच्या मताचा विचार करून यावर जो निर्णय आहे तो घेतला जाईल